हॅलो नरेंद्रदादा मी ना अलका बोलत आहे तर आम्हाला उद्या साकोलीला जायचं आहे सहा लोकायले तर तुम्ही आमच्या घरी या आमचा पत्ता आहे अलका गजभिये वार्ड नंबर तीन आंबेडकर वार्ड बुद्ध विहाराच्यासमोर आणि हनुमान मंदिर मंदिराजवळ या तर आम्हाला तीन वाजता तुम्ही साकोलीला सोडून द्या ति तिथे म्हणजे शिवाजी महा शिवाजी नगर वार्ड नंबर चाळीसमध्ये सोडून द्या आम्हाला दोन ॲटो पाहिजेत उद्याला तीन वाजता या